हॅलो हो घेतलं होतं अजून मॅम गरीब परिस्थिती नाही कामं नाही आहे आमच्या मागं आता करते ना थोडे थोडे देऊन आता आता आम्ही तरी काय करणार आहे कामच नाही आहे तर आता दे अ देते काय दिवसांनी हो मी समजू शकते पण आता आमची परिस्थिती नाही कामं नाही आहे वावरात जा लागते आम्ही तरी काय करणार आहे नाही आता आम्ही गावाला गेलो होतो ना म्हणून घरी नसेल हां देते मॅम थोडे थोडे करू करून आता कामं लागू द्या मग देते आता पुढच्या महिन्या हप्त्यापासून कामं लागणार आहे मग आता शेतात जाईन मग थोडे थोडे करून चुकवेन तुमचे पैशे किती व्याज किती व्याज काही कमी नाही का तरी बी थोडंसं तरी हां तर ठीक आहे आता एक तारखेपासून चालू एक तारखेला देईन मी पैसे म्हणजे थोडे थोडे जमा करेन हां हो ठीक आहे हो हो